आरोग्य सेवांचा लाभ देणारी शासनाकडून एक योजना आहे जी मी ऐकली आहे ती म्हणजे आयुष्मान भारत योजना जी सध्या प्रधानमंत्री मोदी यांनी काढली आहे या योजनेत एक कार्ड असतो जो बनवून भेटतो आपल्याला ते त्या कार्डमध्ये पा पाच लाखपर्यंत आपण रुग्णालयात खर्च झाला असेल आपण ॲडमिट असू तर पाच लाखपर्यंत जर आपला खर्च झाला असेल तर ते कार्ड बन बनलेलं असेल तर आपल्याला ते पाच लाख शासनाकडून भेटतात या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी बरेच काही कागदपत्र पाहिजे असे नाही आधार कार्ड पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर याद्वारे आपन त्या योजनेसाठी अर्ज करू शकतो मोजकेच कागदपत्रं आणि आपला जीवनाचा एक आधार